माज माझं पॅन कार्डला मोबाईल नंबर जॉईंट करायचा आहे तर त्याच्यासाठी मला मी बॅ मी गेली होती आधार ह्या पॅन कार्डला मोबाईल नंबर जोडासाठी तर तिथे मला काही डाकुमेंट सांगितले तर त्यांनी मला आधार कार्डची एक झेरॉक सांगितली आणि तर ते हो आधार कार्डची झेरॉक्स आणि मोबाईलचे पण एक झेरॉक्स असं नंबरचे झेरॉक्स असं सांगितलेलं आहे तर ते मी तिथे जाऊन त्याची माहिती केलेली आहे